पाच जून अठराशे ब्याण्णव सहा जुलै एकोणीसशे बारा तीन ऑगस्ट एकोणीसशे बहात्तर दहा फरवरी एकोणीसशे पंचाण्णव सतरा जानेवारी एकोणीसशे सोळा